कुठे आहेसं मी काय म्हणू लागलो आपण सोमवारी याला आपण याला जाऊत काय म्हणत होतो काळेश्वरला ते मागे गेलो होतो ना आपण ते कोणकोण आलं होतं हा हो ते क्लास क्लास यावेळेस काय येण्यावर जाईल परंतु आपण दोघं तर जाऊत नक्की हो काळेश्वरला जाऊ दर्शन ते घेऊत प्रसाद ते गेल्या वेळेस माहिती आहे का काय झालं होतं माहिती आहे का तुला हे तुम्ही तिकडे फोटो काढ तुम्ही ते फोटो काढू लागले आम्ही होतो त्याच्यासोबत त्याच्यामुळं काय तर धरलो त्याला नाही तर त्याला हां ह ते त्याला धरलं त्याला पोहोता येई ना अवघड आहे आ हे चल काळेश्वरला जाऊत की यावेळेस काय करूत आपण आरतीला जाऊ ता साडेसहाला साडेसहाचा आ रातभर चालू होता सकाळच्या आरतीचा टाईम काय जाऊ दे काही टाईम पण भेटत नाही हॉस्टेलवर काम राहतं सोमवारचं फिस्क करू कशी आता सोमवारी सुट्टी आहे त्याच्यामुळं ते सोमवारी जान आणि आरती बी सोमवारची भेटते पण त्याच्यामुळं सोमवार फिक्स करू जा नाही आले तरच घेऊन जाऊ ती कायला देवाच्या दारी नको म्हणायचं ना हां मी ते ह्य आरती जर साडेसहाला राहाते आपण सहाची आरती करू जरा ते नदीमदी पाय ते धुऊन यु तिथे तिथं भजन भजन केले की मन मोकळं होते तिथं भजन करत बसू ता

हो ते भजा आपण गेल्या असेल तर ते नंबर एक वाटू लागलं ते माईंड जरा फ्रेश करते

हां ते आहे की म्हणजे वेगळेचं राहाते वातावरण तिथं हां टेन्शन येते का हो बरोबर आहे की ते आता काम श शिक्षण आता ते राहतेच आत टेंशन घ्यायचं नाही कायला उग टेन्शन घेतो हां

त्याला घेऊचा मग हं ते काळेश्वरचं वातावरण मला लई भारी वाटतं आणि तिथं पुल पुल एक व्हायला माहीत आहे की नाही पुल पुल ती चालू आहे ती आणि ती जागा आहे की नाही ती सरकारच्या अधिपत्याखाली गेली आहे आता जे काय तिथले ट्रस्टचे आहे तर सरकारच्या नियमाखाली चालणार हं पुल ते याचा माहीत आहे का मुंबईचा त्याच्या सेम सेम सेम आता वीस एकोणावीस काय होईल पण सेम तसंच बनणार आहे हं चांगलं आता होय की चालेल जेवणच नवतात ते प्रसाद घेतलं कसं बरं राहाते हां चालते आ हो चालते तुला तिथली कोणती ही आवडते जागा जागा कोणती आवडती तुला काळेश्वरची हां फोटोशूट येते मागे काय ते म्हणत होता की लई जागा आवडती मागलची त्या मंदिराच्या

बरं बरं हां ती फोटो बघितले होते मी मागे हां सांगाल तिथं तिथे बरं चालते मी तुला कॉल करतो हां ठेवतो